हॅलो हां बोला ना हो आहेत ना तुम्हाला पर्सेंटेजच्या हिशोबानी मिळेल कॉलेजेस हो का मग होऊन जाईल ना छान पर्सेन्ट आहेत म्हणजे एटी अबाऊच आहेत ना मग अंजुमन पण छान आहे रायसोनी पण छान आहे नाही नाही तुमच्या पर्सेंटेजच्यावर डिपेंड आहेत ना मी तेच सांगत आहे ना तुम्हाला की तुम्ही पर्सेंटेजवर डिपेंड करतात म्हणून जर तुमचं पर्सेंटेज छान आहे तर तुम्हाला एज्युकेशन फ्री मिळेल ना

का म्हटलं नाही नाही असं काही नाही आहे तर प पर्सेंटेजवर डिपेंड असते

सगळ्यात जवळ तर तुमचं रहाणं कुठे आहे हां मग सगळ्यात जवळ तुम्हाला अंजुमन कॉलेज पडते ना नाही नाही ना नाही जास्त चार्जेस वगैरे काही नाही द्यावं लागत तुम्हाला जाऊन फॉर्म फिलप करावं लागते आणि तुम ते तुमचं पर्सेंटेजवर डिपेंड असते तुम्हाला जो पर्सेंटेज जितके जास्त असतील तितके तुमच्या फिसमध्ये कमी लागते असं आणि तुम्हाला स्कॉलरशिपही मिळेल जर तुम्हाला नाईंटी अबोव पर्सेंटेज असतील तर हो ठीक आहे ना मी सांगते मग हो हो ठीक आहे